मराठी भाषेचा वापर हा आपल्याला इतरत्र सर्वत्र होतांना दिसतो आहे मराठी भाषेचा वापर जो आहे हा तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या प्रगतीसोबत बदलत चाललेला आहे तंत्रज्ञानामध्येसुद्धा याचा आमूलाग्र बदल होत चाललेला आहे आपल्याला मराठी भाषा जी आहे ती फोनवर आपल्याला बोलता येते प्लस आपल्याला ती ऐकता येते आहे त्याचे व्हिडीओज बघता येतात त्याची नवीन नवीन माध्यमे दिलेली आहेत इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला मराठी भाषा शिकतापण येते आहे आणि आपल्याला मराठी भाषेमध्ये पत्र व्यवहार कसे करायचे तेसुद्धा आपल्याला त्यावरून शिकता येतो आहे आणि ज्यांना कुणाला जर ही शिकायची असेल भाषा किंवा कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी तंत्रज्ञानाचा आणि इंटरनेटच्या प्रगतीसोबत मराठी भाषेचासुद्धा खूप वापर होतो आहे आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे